अलीबाग हे समुद्रकिनारी असल्यामुळे पर्यटनान पर्यटक लोकांची ये जा खूप असते तर त्या त्यांचं मनोरंजनासाठी काही गोया महोत्सव ठराविक ते घेतले जातात जसे लायन्स क्लब नगरपालिकेकडून मग त्याच्यामध्ये उद्योगजणांना एक प्रोत्साहन देण्यासाठी काही स्टॉल लावलेले असतात किंवा इथं स्टेजवर कराओके सॉन्ग डांस किंवा असं बॉडी बिल्डिंग स्पर्धा हे असतं मग त्यासाठी हे पर्यटकांना बीचबरोबर ह्या गोष्टी पण पाहण्यासाठी ते सहभाग घेऊ शकतात ते पाहतात त्यांना बरं वाटतं आणि ते अजून चांगले आपले फीडबॅक देतात